माझं नाव विमल लिंगायत आहे मी अठ्ठेचाळीस वर्षाची आहे आणि माझं राहतं लष्करी बाग आहे मी कुक आहे पण मला कुकच्या ऐवजी मला स्वतःचं एक रेस्टॉरंट खोलायचं होतं पण ते काही झालं नाही पण मला माझी इच्छा आहे की मी एक रेस्टॉरंट खोलू आणखी माझे आवडते काम तर स्वयंपाक करणे आहेच जसं नवीन नवीन डिशेस बनवून सर्वांला खायला द्यायचं किंवा नवीन खाण्याचे एक्सपेरिमेंट करायचे ते माझी हॉबी आहे मला स्वयंपाक बनवणे खूप आवडते आणखी माझी इच्छा तर एक रेस्टॉरंट खोलायची पण आहे